नमस्कार उबेर कॅब मी भाष्कर गजानन शिवनकर मला माझ्या फॅमिलीसोबत डोंगरी स्टेशनला फिरायला जायचं आहे तरी त्याकरिता पहिल्यांदा चार सीटा असतील त्याकरिता छोट्या कॅबची किंमत किती लागेल हे कळवावे आणि सहा लोकांकरिता मोठी कॅब बुक करायची असेल तर त्याच्याकरिता किती प्राईज भरावी लागेल आणि त्यांच्यामध्ये काय काय विशेषता आहेत आणि त्यांची प्राईजमध्ये काय कमी कम कमी होऊ शकते किंवा डिस्काउंट किती असेल हे वगैरे सर्व सांगावे आणि कॅबचा टायमिंग का असेल कॅब चार लोकांसाठी आणि सहा लोकांसाठी बुक करताना आपला आपल्या बजेटमध्ये काही कमी करता येईल का एवढी माहिती कळवावी धन्यवाद